मी माझा अभ्यास नियमित करत असते आणि मन लावून करत असते माझे नोटस् असतात नोटस् लिहिणे नोटस् वाचणे आणि कॉलेजमध्ये जाणे कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर अटेंड करणे आणि जे प्रॅक्टिकल वगैरे आहेत ते करणे आणि माझा अभ्यास हा नियमित चालू असतो ट्युशन्स चालू असतात आणि वेळेवर अभ्यास करत असते अभ्यास इतका असतो की मला दिवसभर कशालाच वेळ मिळत नाही जेवायला सुद्धा वेळत मिळत नाही कॉलेजला सकाळी उठणे कॉलेजला जाणे कॉलेजहून येणे ट्युशन करणे ट्युशनहून येणे अभ्यास करणे आणखी लायब्ररीत जाणे लायब्ररीमधून घरी येणे जेवायलासुद्धा टाईम मिळत नाही जेवायलासुद्धा दहा साडेदहा अकरा वाजतात आणि अभ्यास कधी करणार म्हणजे अभ्यास चालूच असतो पण असं थोडसं पण रिलॅक्स मिळत नाही सारखा अभ्यास करावा लागतो आणि माझा अभ्यास हा खूप चांगला आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिकल्सपण असतात आणि चांगले मार्क्सपण येतात मला आणि कॉलेज वगैरे सर्व नियमितपणे चालू असतं